धर्माबाबतीत समुदायाबातील माध्यम संवेदनशील असण्यापेक्षाही त्यांमध्ये असलेल्या वैऱ्यांच्या वैराच्या बाबतीतच माध्यम फार संवेदनशील आहेत असं मला वाटतं धर्माच्या बाबतीत घडलेल्या घटना कोणत्याही धर्माच्या बाबतीत असलेल्या चांगल्या घटना सांगण्याच्या ऐवजी प्रसारमाध्यम ही त्यामध्ये असलेलं वैर हे कसं आपल्याला मोठ्या प्रमाणात ताणवून दाखवता येईल हे आणि त्या घ मुळे घडलेले परिणाम हे जास्त प्रमाणात दाखवले जातात जे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं विविध धर्मामध्ये असलेल्या गोष्टी या जशा स जशा हिंदू धर्माच जरी संख्या जास्त असली तरी इतरही धर्मामध्ये जर काही योग्य गोष्टी असतील तर त्यादेखील प्रसारमाध्यमाने सर्वां समोर आणणं आवश्यक आहे कारण प्रत्येकजणं जर आपल्या धर्माबद्दल प्रेम बाळगत गेलं तर इतर धर्मांबद्दल आपल्याला आस्था निर्माण होण्याचा प्रश्न नाही आणि इतर धर्मांच्या बाबतीत वैर निर्माण होण्याचं वातावरण निर्माण करून समाजामध्ये जी फूट पाडल्या जाते ती फूट पाडल्या जाऊ नाही यासाठी समा प्रसारमाध्यम ही महत्त्वाचा एक वाटा उच भाग असतात ते करण्याचं कार्य मला असं वाटतं प्रसार माध्यमानी करावं आणि प्रत्येक धर्माात ज्या बाबतीत ज्यात योग्य घटना योग्य गोष्टी आहेत त्या आणि अयोग्य गोष्टी ह्या देखील आपल्यासमोर आल्या पाहिजे जेणेकरून प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल प्रेम तर असतंच पणे इतर धर्माचा किमान आदर करण्याची त्यामध्ये योग्यता असावी